मराठी भाषा जपण्यासाठी आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी खूप काही प्रयत्न केले जातात यामध्ये मराठी भाषाचे महत्त्व वाढवण्यासाठी प्रथम आपल्या पाल्याला किंवा आपल्या नातेवाईकांच्या मुलांना मराठी शाळेमध्ये शिकण्यास प्रवृत्त केले पाहिजे कारण की आता इंग्लिश मिडियम किंवा सेमी इंग्लिशमुळे विध्यार्थ्यांचे मराठी भाषेबद्दलची आवड आणि प्रेम कमी होत चालले आहे असं दिसते पालकांचा ओढा देेखील इंग्लिश भाषेकडे दिसत आहे पण यामुळे आपली मराठी भाषा ही कुठेतरी लोप पावत चालली आहे असे मला वाटते म्हणून मराठी भाषे हीला अ अभिजात दर्जा मिळाला आहे हा प्रामुख्याने खूप मोठा बदल ग झालेला आहे सर्व लोकांनी च्या प्रयत्नातून किंवा सहभाग घेऊन मराठी भाषा जपण्यासाठी आपण खूप काही प्रयत्न करू शकतो असे मला वाटते